आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडून आलेले आहेत दैनंदिन जीवनातील परिस्थिति ही संपूर्णपणे बदललेली असताना दिसते या बदलांमुळे आपल्या आयुष्यावर आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी नक्कीच आमूलाग्र असा बदल झालेला दिसून येतो शालेय स्तर कार्यालयीन स्तर व कुठलाही कार्य करण्याचा विभाग असो या ठिकाणी तंत्रज्ञानातील झालेला बदल अर्थातच त्या ठिकाणी कम्प्युटर असेल लॅपटॉप असेल टॅब असेल मोबाइल असेल यामुळे संपूर्ण विश्व एक करून टाकलेले आहेत कोरोनाच्या काळापासून तंत्रज्ञान हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा एक महत्वाचा भाग बनून गेलेला आहे ऑनलाइन शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थी हा शालेय जीवनाशी निगडीत झाला आणि त्यामुळे त्या अभ्यासामध्ये एकरूप सुद्धा झालेत